हो चांगला फोटोग्राफीचं प्रशिक्षण घेतले आहे पण तिथे काही एवढा चांगला अनुभव आलेला नाही आहे पण फोटोग्राफर होण्यासाठी कसं कशी सुरुवात झाली आता मी एका फोटोग्राफरसोबत होतो ट्रेनी म्हणजे ट्रेनिंग घ्यायसाठी त्यांनी मला शिकवलं थोडंबहुत पण बाकी तर मीच जायचो चांगला नजारा सीन एखादा चांगला छान पाऊस झाला किंवा हिवाळ्याच्या दरम्यान गोव्याला किंवा चांगल्या चांगल्या शूटसाठी आमच्याच घरात मी शूट करायचो घरात एखादी मुंगी चालली त्या मुंगीला पकडायचं आणि शूट करायचं बस